जर राज्यासमोरील जर प्रमुख व्यावसायिक आव्हाने आणि किंवा समस्या आपण बघितल्या तर स्पर्धा आहे कारण कोणताही कोणताही व्यवसाय जर तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी तुम्हाला विचार पाहिजे आणि वेगवेगळे विचार जर आले की कोणता व्यवसाय करायचा तो व्यवसाय आधीच कोणीतरी केलेला अस्तो किंवा त्या व्यवसायावर खूप स्पर्धा चालली असते त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घेणं आणि तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणे ही खूप महत्त्वाचे असते आणि ही व्यवसाय करणे ही काही सोपी गोष्ट नाही व्यवसाय या ल व्यवसायाला खूप खूप म मेहनत लागते आणि व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल पण तेवढं पाहिजे आणि भांडवल नसलं तरी तुमच्याकडे तेवढं व्यवसायिक डोकं पण बा ब बुद्धी पाहिजे आणि म व्य व्य व्य व्यवसाय व्यव व्यवसाय केल्यावर तुम्हाला जे भांडवल मिळते त्याचा तुम्ही उपयोग कुठे कुठे करसाल कुठे कुठे काय कराल याचा सर्वांचा विचार तुम्हाला पाहिजे आ याच गोष्टी तुम्हाला याच गोष्टी आणि स समस्या आणि व्यवसायिकवा